राज्यातील वंचित आणि काठावरच्या उपेक्षित समुदायांसाठी अनेक अशा पॉलिसीज महाराष्ट्र सरकारने राबवलेत जसे की रिजर्वेशन फॉर बॅकवर्ड क्लासेस आणि महाराष्ट्र ॲक्ट नंबर एट ज्यात महाराष्ट्र काही विमुक्त जाती भटक्या जमातींना आरक्षण देते स्टेट रिजर्वेशन पॉलिसी परत महाराष्ट्र स्टेट रिजर्वेशन फॉर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस हे जे काही रिजर्वेशन्स आहेत ते महाराष्ट्रातल्या ज्या अपेक्षित घटकांपर्यंत पोहोचले पाहिजे ते पोहोचतात महाराष्ट्र सरकार ते पोहोचण्याचा प्रयत्न करते आपल्या महाराष्ट्रामध्ये खरे तर एस सी एस टी ओ बी सी साठी रिजर्वेशन आहे दोन टक्के एस बी सीसाठी आहे तीन टक्के नोमॅडिक ट्राईबसाठी आहे विमुक्त जातींसाठी अडीच टक्के आहे एन टी बीसाठी तीन पॉईंट पाच टक्के आहे एन टी सीसाठी आहे अशा अनेक गोष्टी आहेत खरं तर महाराष्ट्राचं महाराष्ट्राच्या रिझर्वेशन पॉलिसीमध्ये तेरा टक्के शेड्युल कास्टसाठी आहे सात टक्के शेड्युल टाईपसाठी आहे एकोणीस टक्के बाकीच्या ज्या मागासलेल्या जाती आहे त्यांच्यासाठी आहे दोन टक्के ज्या अधिक इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यांच्यासाठी आहे तीन टक्के विमुक्त जातींसाठी आहे अडीच टक्के मुमॅडिक ट्राईबसाठी आहे धनगरांसाठी आहे महाराष्ट्र स्टेट बॅकवर्ड क्लास कमिशन नावाचं एक कमीशन आहे जे काही ज्ञात व्यक्तींकडून ज्यांना रिजर्वेशन बाबतीत ज्ञान आहे अशा लोकांकडून चालवलं जातं आहे अशा लोकांकडून महाराष्ट्रातल्या पॉलिसीससाठी मदत होते महाराष्ट्रातल्या अनेक घटकांना त्याचा वापर होतो शिक्षण क्षेत्रात जॉबसाठी एम्प्लॉयमेंटसाठी अनेक अशा विविध घटकांसाठी शिक्षणासाठी जिथं खरंच आपल्याला रिझर्वेशनची गरज आहे रिजर्वेशन पॉलिशी या महाराष्ट्रात खूप आहेत पण त्याचा कितपत उत् उपयोग होतो आहे कितपत त्याचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचतो आहे हे सध्या महत्त्वाचं आहे आणि अनेक अशा युनिव्हर्सिटीज आहेत संस्था आहेत ज्या विशिष्ट जातींसाठी विशिष्ट वर्गांसाठी समाजातल्या विशिष्ट इकोनॉमिकली बॅकवर्ड क्लासेससाठी खूप काही असे उपक्रम राबवत असतात आणि त्यान् त्यांना मार्गदर्शन करत असतात त्यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात आणि जे मला वाटतं की फार महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला अशा वर्गांना इक्विटी द्यायची आहे इक्वेलिटीपेक्षा समान संधी द्यायचे आहेत संधी अशा मिळायला हव्यात की प्रत्येकाला ती ती जागा ते ते जे अपेक्षित यश आहे ते मिळायला पाहिजे आणि र राजकारणात पण तितक्या जागा आहेत जाती जमातींसाठी विविध भटक्या जातींसाठी एस सी शेड्युल कास्टसाठी ओ बी सी अदर बॅकवर्ड क्लासेससाठी ई डब्ल्यू एस इकोनॉमिकली वीकर सेक्शनसाठी आणि अनेक जेंडर्स साठी पण अशा सोयीसुविधा उपलब्ध आहेत